मला लावणी आणि पोवाडा या नृत्यशैली सर्वात जास्त आवडतात लावणी ही शैली मला खूप भावते कारण ती महाराष्ट्राची खास ओळख आहे लावणी संगीत नृत्य अभिनय आ यांचा सुंदर मिलाफ असतो त्यातील ठरलेल्या हालचाली पोशाख भावभंगती आणि नजाकत पाहून मन प्रसन्न होतं लावणीमध्ये स्त्रीच्या भावना समाज प्रश्न आणि प्रेमाचे विविध रंगाची छानपणे उघडलेले असं जातात त्यामध्ये परंपरा ढो ढोलकीचा आवाज आणि त्या लयबद्ध मिळालेली असतो तो थेट मनाला भिडतो दुसरा म्हणजे पोवाडा ही दुसरी आवडती शैली आहे कारण त्यातून वीरता इतिहास आणि स्वाभिमान जागतो मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर योद्ध्यांचा स्वरगाथा पोवाड्यातून सादर केल्या जातात हे नृत्य पाहताना अंगात जोष निर्माण होते आणि आणखी ओळख आपल्या इतिहासाची जाणीव होते या दोन्ही नृत्यशैली लोकसंस्कृती जोडलेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभव दिसून येते म्हणून त्या मला विशेष आवडतात धन्यवाद